मराठी भाषेवर झालेला इतर संस्कृतींचा आणि भाषांचा परिणाम म्हणजे एकतर मराठी भाषा मैलामैलांवर बदलते म्हणजे कुठे मालवणी बोलली जाते कुठे अहिराणी बोलली जाते खान्देशी बोलली जाते आगरी बोलली जाते कोळी आहे अशा अनेक भाषा आहेत अनेक जसंजसं आपण किलोमीटर जाऊ तसंतसं भाषा बदली जाते आणि इतिहासात पाहाल तर आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरसुद्धा इंग्रजांनी राज्य केलं डचांनी राज्य केलं पोर्तुगीजांनी केलं मुघल सम्राट आले होते त्या सगळ्यांची आक्रमणं थोपवताना जिथेजिथे त्यांचा प्रभाव जिथेजिथे त्यांनी आक्रमणं केली तिथेतिथे ज्या वस्त्या राहिल्या ज्या वाड्या राहिल्या तिथे त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर राहिला आहे म्हणजे तुम्ही बघाल तर बऱ्याचशा ठिकाणी आता गोव्यावरती जसं पोर्तुगीजांनी राज्य केलं म्हणून त्यांची जी कोकणी भाषा आहे तिच्यात थोडे पोर्तुगीजी शब्द येतात तसंच अलिबागमध्ये कोर्लई एक फोर्ट आहे कोर्लई फोर्टमध्ये एक समाज आहे जो खरं तर जी भाषा कुठेच बोलली जात नाही पोर्तुगीजांची अर्धी भाषा आणि आपली मराठी अर्धी भाषा अशी मिक्स होऊन जी एक भाषा बोलली जाते ती अजूनसुद्धा तिथे बोलली जाते आणि पारसी आहे हिंदू आहे हिंदी आहे उर्दू आहे आता आपली मुलं जी इंग्रजी मिडीयमच्या शाळेत जातात आणि त्यांना मराठीसुद्धा विषय आहे त्याच्यामध्ये आणि हे लोकं मराठी आणि इंग्रजी अशी मिक्स मराठी बोलतात आणि घरीसुद्धा ती आपण मराठी म्हणून समजून घेतो आणि दुसरं म्हणा सांगायचं म्हणजे कारखानदरी आली आता मुंबई आहे एक मोठं शहर आहे परप्रांतीय आले बरेचसे बाहेरच्या देशातून प प्रदेशातून आले मग त्यांचं हिंदी भाषा त्यांची हिंदी आणि आपली मराठी अशी एकत्र होऊन एक मराठी हिंदीचं लँगवेज एक तयार भाषा तयार होते म्हणजे असा अनेक प्रकारे परिणाम आपल्या मराठी भाषेवर झाला आहे आता पूर्वीची आगरी कोळी गीतं जी खूपच सुमधुर सुंदर असायची पूर्णपणे मराठी जुने शब्द त्याच्यामध्ये असायचे आणि आता बरीचशी गाणी आहेत ज्याच्यामध्ये आता जे इंग्लिश शब्द हिंदी शब्द वापरून मराठी गाणी गायली जातात असा अनेक प्रकारे मराठी भाषेवरती हिंदीचा आणि इतर भाषांचा इंग्रजीचा असू दे किंवा अजून कुठल्या भाषेचा असू दे असा परिणाम झाला आहे